हॅलो तुम्ही राजमाता रेस्टॉरंटमधून बोलत आहे मी तुमच्याकडून चिकन बिर्यानी पनीर मसाला नान ह्या वस्तू मागवल्या होत्या तुम्ही मला पाठवल्या पण तुम्ही त्या पदार्थाचे बिल मला तुम्ही दिले नाही आहे अगर मी बिल पेड केला आहे तर तुम्ही मला बिलसोबत ते पदार्थ पाठवा